मी भरपूर प्रकारचे फोटोग्राफ्स काढलेले आहे लग्न बारसे मुंड साक्षगंध आणि जसे वेगवेगळे सत्कार समारंभ ह्यात भरपूर प्रकारचे फोटोग्राफ काढलेले आहे आणि त्यामध्ये कसं की चांगले चांगले फोटोग्राफ्स येतात मग कोणी लोकं त्याला इन्लाजमेंट करतात कुठे कधी सामाजिक कार्यक्रम असतात त्यामध्ये राजकीय नेत्यांबद्दल सत्कार वगैरे सं असे होतात तर असे भरपूर सारे फोटोग्राफ्स मला काढले आणि त्याचे रेपीट कॉपीजसुद्धा लोकांनी मागितलेले आहेत आणि मी जास्तीत जास्त क् कसं की कमर्शियल मला माझा व्यवसाय असल्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून फोटोग्राफी करतो तुम्हाला पैसा मिळेल बा अशा अशा मी प्रोग्रामचे फोटोग्राफी करतो त्यामुळे मला माझं जीवन त्यावर अवलंबून असल्यामुळे दैनंदिन जीवनाला लागणारा खर्च मी त्या फोटोग्राफीमधून कमावतो